राज्य परिवहन मंडळाची बसची रिजर्वेशन मला न मिळाल्याने एका खाजगी बसने मी नाशिक ते यवतमाळ प्रवास केला होता आणि मला खूप गोष्टी वेगवेगळ्या जाणवल्या एकतर ती बस खूपच आरामदायी होती कुशन्स चांगले होते मान टेकायला चांगल्या त्यांनी कुशन केलेल्या होत्या कम्फटेबली बसता येईल असं एकंदर आसन व्यवस्था होती स्वच्छता होती आजूबाजूचे लोकं पण चांगले होते ड्रायवरसुद्धा एकदम आरामात बसला होता आणि ड्रायव्हिंग त्याला अतिशय इझी पडत होतं कंडक्टर पण अंगावर वसकत नव्हता आणि चांगलं त्यांचं एकंदर दोघांचं कोऑर्डिनेशन होतं बसची क्वालिटी चांगली असल्यामुळे चांगल्या कंपनीची बस असल्यामुळे तो आरामदायी प्रवास खूप सुखावह होता हे निश्चित